मी किचन मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा किचनमध्ये काम करते तेव्हा मी गाण्यासाठी म्हणजे पहिले जे मला गाणं म्हणजे मला खूप आवडते गाणे हा माझा आवडता छंद आहे मी कामं करताना पण माझं चालूच असते गाणे म्हणणं आपल्याला म्हणजे कोणतं गाणं आपल्याला कितीदा म्हणायचं कितीवेळा आपण बोलायचं असं माझं चालू असते दिवसातून मी म्हणजे जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी गाणे म्हणतच राहाते किती तरी स्वयंपाक करताना भांडी घासताना अशी मी म्हणजे जेव्हा ए कपडे धुताना जेव्हा माझं मन झालं मी तेव्हा गाणे म्हणते झोपेतून उठल्याबरोबर म्हणजे तो माझा एक आवडता छंद आणि मला आज हे गाणं म्हणायचंच आहे मी असा खूप प्रयत्न करते गाणे मला हे लहानपणापासूनच आवडते टी वीवर मला नाही आया बोलायचं असलं म्हणायचं असलं तर मी टी वी लावून तरी ऐकते मोबाइलमधून तरी ऐकते स्पीकर लावून तरी ऐकते पण मी रोज अशी गाणी म्हणतेच माझं काही ना काहीतरी पुटपुटणं चालूच असते मनातल्या मनात तरी म्हणते मी माझ्या घरी नाही आवडलं तरी मी चुपचाप तरी म्हणते पण हा एक माझा म्हणजे गाणे हा खूप आवडता असा मला एक छंद आहे वेगवेगळ्या हिरो हिरॉइन्स यांचे गाणे मला अजूनही येते जुने गाणे आताचे नवीन गाणे हे पण मला बोलायला खूप आवडते मी म्हणते पण आणि मला आवाज पण आवडते शिकता शिकता असे बरेचसे काही गाणे आहे की मी ते एकटीच पुटपुटत राहाते दिवसभर मी एकटीच म्हणते मला तो म्हणजे गाणे म्हणणे हे मला खूप आवडते